मी परवा मागवलेले सुती कपडे फार छान आले त्यात लहान बाळांचे कपडे अगदी मऊ लुसलुशीत खूप छान बाळाला घामोळेचा वगैरे काहीही त्रास होत नाही आणि कुठल्याही ऋतूमध्ये सुती कपडे चांगले असतात त्याच्यामुळे मला तुमच्याकडून खूप छान कपडे मिळाले धन्यवाद